डेवलप कंट्री आणि डेवलपीन कंट्री याच्यामध्ये फरक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे अमेरिका ब्रिटन हे डेवलप कंट्री आहे आणि भारत आपला देश हे डेवलपिंग कंट्री आहे आपण त्या दिशेने वाटचाल करत आहे ओके पण या समाजात राहून या परिस्थितीत राहून आपल्याला तो फरक दिसेल नाही की जे फरक डेवलप कंट्रीमध्ये आहे तो फरक आणि डेव्हलपिंग कंट्रीमधला फरक आपल्याला दिसन नाही समजा तुम्ही अमेरिकेत जाऊन आला ओके अमेरिकेत काही दिवसासाठी गेला आणि इथे परत भारतामध्ये आला ओके तर तुम्हाला बघा तो फरक तुम्हाला दिसेल तुम्ही म्हणाल की अमेरिकेमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे तिचे इम्फ्रास्ट्रक्चर या प्रकारे आहे आणि इंडियामध्ये काहीच नाही आहे ओके तो फरक तुम्ही करायला इथे सुरुवात कराल फॉर एक्झाम्पल इथे बघा साधं एक एक्झाम्पल घेऊया जापान बघा जापानमधे चालणारी जी बुलेट ट्रेन आहे ओके ती किती वर्षापासून चालू आहे आणि ती बुलेट टेनची संकल्पना आता बघा इंडियामध्ये ती आता स्टार्ट करायला सुरुवात झाली आहे ओके तर हा फरक आहे डेव्हलप कंट्री आपल्यापेक्षा खूप समोर गेलेली आहे जवळपास वीस तीस वर्ष आपल्याभस्तून ते समोर आहे आणि आपण आता बघा त्या सुरुवातीला आपण इथे सुरू केलेली आहे ओके समजलं तुम्हाला फरक